महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेले साहित्य हे मराठीतून आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक अस्मिता ह्याच्यामध्ये मराठी भाषा ही पहिल्या नंबरवर येते पहिल्या क्रमांकावर येते कारण मराठी भाषेशिवाय महाराष्ट्राची संस्कृती साहित्य हे माहीतच होऊ शकणार नाही महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे त्या सगळ्या ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम मुक्ताबाई ह्या सगळ्यांचं जे साहित्य आहे ते मराठीतून आहे आणि जर महाराष्ट्र समजायचा असेल तर महाराष्ट्र मराठी शिवाय पर्यायच नाही सांस्कृतिक अस्मिता म्हणजे काय की महाराष्ट्रामधले जी संस्कृती आहे जी आपण सांभाळली पाहिजे तिचं जतन केलं गेलं पाहिजे तिचं संवर्धन केलं गेलं पाहिजे हे सगळं करायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे आणि ह्यात सरकारची पण खूप मोठी जबाबदारी आहे कारण हे सगळं साहित्य जतन करणं हे त्यांच्याच हातात आहे